मी माझं स्वयंपाकघर जे आहे ते मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत शेहर करते कारण की त्याच्यातूनच मी काही वेळ जो आहे मी स्वयंपाकघरामध्ये घालवते माझ्या कुटुंबातील लोकांसोबत काही वेळ घालवते आणि मी माझे विचार जे आहे ते सुद्धा मी स्वयंपाकघराच्या माध्यमातून मी माझे विचार मांडते आहे माझ्या घरातील लोकांसमोर याच्यामुळे मला हे जे आहे स्वयंपाकघर मला खूप आवडते आहे माझ्या आवडीचं आहे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आवडीनुसार मी त्यांचा साठी जेवण बनवते त्यांना जे आवडते ते बनवण्याचा प्रयत्न करते त्यांना काय हवं नको ते सर्व गोष्टी बघते त्यांच्या आवडीच्या वेगवेगळ्या पदार्थांची रेसिपी बनवते काही वेळेला त्यांना जे गोड खायला आवडते ते बनवते त्याच्यामधून एकमेकांसोबत आम्ही संवाद साधतो की कुणाला काय आवडते काय नाही आवडत त्याच्यानंतर आरोग्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी पौष्टिक आहेत तर ते सुद्धा आम्ही बनवतो आणि यामधून आरोग्यांविषयीच्या आम्ही चर्चा करतोत की आरोग्यासाठी जे आहेत ते ड्रायफुट्स खायला पाहिजेत पोषक आहार खायला पाहिजे तशा प्रकारे जे आहे आम्ही क स्वैंपाकघराच्या माध्यमातून खाण्यापिण्याच्या माध्यमातून एकमेकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आणि मला माझ्या घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी आहे त्याच्यामुळे मी प्रत्येकांना आरोग्याविषयी जे पौष्टिक आहार आहे तेच देण्याचा मी त्यांना प्रयत्न करते